हां हां हां हां मिला मॅडम कहा जाना है हां अच्छा अच्छा हां आईए ना आईए हां हां तुम्ही मला मराठी वाटता मी पण महाराष्ट्रीयन आहे मी मराठी बोलू शकते होय झाला आहे बघा कसं अहो काय आहे ना आपल्याकडची मुलं टॅक्सी वगैरे चालवायला मागतच नाही त्यांना परिश्रमाचा असं काही नकोच असतो ना त्यामुळे ते पर परराज्यीय मुलं येतात आणि ती कष्ट करतात आणि पैसे मिळवतात बी के सीवरून जाऊ चालेल ना तुम्हाला एक मुंबईचे छान दृश्य बघायला मिळेल आणि प्र प्रगतिशील मुंबईची ओळख होईल पण काही वर्षापूर्वी हे सगळं नव्हतं हो हो हो का कुठे राहायचे ते हां हां हो हो हो हो हां हां आता ते होणारच ना हे खरं आहे खरं आहे हां हो ते खरंच खूप मज्जा यायची हां होय होय आता सगळं तुम्ही दोन अजून जरा चार पाच वर्षांनी आले ना आल्यानंतर सगळंच तुम्हाला बदलेलं दिसेल तर आम्हालाही ते जाणवतं पण आता काय सगळं बदलत्या बरोबर आपल्यालाही बदलायलाच पाहिजे ती शांतता नाही राहिली मुंबईत ती शांतता नाही राहिली आणि सगळंच बदललं असं वाटतं की हीच ती आपली मुंबई आहे का हो मी शिकलेला आहे पण काय करणार तुम्हाला माहिती आहे ना आजकाल नोकऱ्या कुठे मिळतात त्यापेक्षा हो खरं म्हणता म्हणता खरं म्हणता ताई खरंच आहे अरे आलं चेम तुमचं स्थान बरोबर आए ना मी इथेच उतरायचंय नं ओके चला ओके बाय बाय बरं वाटलं तुम्हाला भेटून हो हो बरं निघते निघते हां मी फोन नंबर पाठवतो तुम्हाला

ओके बरं बरं बरं ओके बाय